लैंगिक समानता हे खेळातील सर्व स समावेशिता या मुद्द्यावर जर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असेल तर नक्कीच आपण चक दे इंडिया दंगल यासारखे मुवी बघावे इतकंच नाही त मेरी कॉम जि या जिच्या घरची परिस्थिती नसताना ही तिच्या आईवडिलांनी समाजाने तिला प्रोसाहित केलं तिला सपोर्ट केला त्यानंतर पी टी उषा जिने नेहमीच आपल्या भारताची मान ही सतत उंचावर ठेवलेली आहे गीता फोगाट जर गीता फुगाटच्या वडिलांनी वडिलांनी समाजाच्याविरुद्ध जाऊन स्वतःच्या मुलीला प्रोसाहित केले तर ती इतकी कुस्तीपटू झालीच नसती त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये मुलींना सुद्धा खेळामध्ये तेवढंच प्रोत्साहन दिलं जातं जितकं की मुलांना